एखादं विशिष्ट पुस्तक सांगण्यापेक्षा मला असं वाटत आहे अशी खूप पुस्तकं आहेत ए पी जे अब्दुल कलामांचं अग्निपंख नावाचं पुस्तक इतकी प्रेरणा देतं इतकी प्रेरणा देतं की एखाद्या लहान गावातून आलेलं पोरगं अगदी गरीब परिस्थितीतून वर आलेलं पोरगं एवढं शिकतं एवढं मोठं शास्त्रज्ञ होतं आणि पुढे जाऊन आपल्या भारताचे ते प्रेसिडंट होतात ह्यासारखी मोठी गोष्ट नाही प्रत्येकाला याच्याकडून या गोष्टीतून शिकण्यासारखं भरपूर आहे सुधा मूर्तींचं जे पुस्तक आहे थ्री थाऊजंड स्टिचेस त्यात त्यांनी आपल्या अशा कहाण्या सांगितले आहेत ज्या कहाण्या सामान्य जीवनातल्या आहेत ज्या तुमच्या आमच्या मनाला टच करणाऱ्या कहाण्या आहेत त्या कहाण्या आपल्याला इतक्या रुचतात इतक्या पटतात की असं वाटतं की आपण वेगळ्या जगात आहे आपण जे वाचतो आहे ते आपल्याला कुठंतरी वेगळीकडे घेऊन चाललं आहे मग त्यांनी कशी इन्फोसिसची स्थापना केली त्यांनी कसं एक काही विशिष्ट वर्गातल्या स्त्रीयांना वरती आणलं आणि वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांना बिझी केलं वेगवेगळी उ उद्योगधंदे उघडून दिले त्यांना पैसे कमवणं शिकवलं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं हे जेवढं आयुष्यात महत्त्वाचं असतंय ते सुधा मूर्तींनी त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे रॉबिन शर्मांचं पुस्तक आहे हू विल क्राय वेन यू डाय त्या पुस्तकामध्ये आयुष्य किती महत्त्वाचं आहेआयुष्य कसं शिस्तीत जगलं पाहिजे आयुष्य कसं डिसिप्लिनमध्ये जगलं पाहिजे आयुष्यात आपण काय करतो आहे ह्याचा आपल्याला किती भान असलं पाहिजे माणसांशी कसं वागतो आहे स्वतःशी कसं वागतो आहे ह्याचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला किती महत्त्वाचं आहे हे त्या पुस्तकातून कळतं आणि जुलिया कॅमेरॉन या लेखिकेचं आर्टिस्ट वे म्हणून पुस्तक आहे ज्यातून कलाकार कसा घडतो स्वतःच्या मनाला कलेशी कसं निगडीत ठेवायचं स्वतःच्या मनाला लेखानाशी कसं जुळवून घ्यायचं स्वतःच्या मनाला लिखाण कसं शिकवायचं आपण जे विचार करतो आपण जे बोलतो आपण जे व्यक्त होत नाही ते कुठं व्यक्त करायचं कसं व्यक्त करायचं रोज करायचं कधी तर करायचं ह्या जो फरक आहे काय नाही हा या पुस्तकात मांडलेला आहे यंग कलाम नावाचं एक पुस्तक आहे त्या यंग कलाम ह्या पुस्तकात अब्दुल कलामांची लहानपणीची स्टोरी आहे ते कसे मोठे झाले त्यांच्या शिक्षकांचा त्यांच्यावर कसा प्रभाव होता ते काय काय शिकले शिक्षकांकडून कोणत्या कोणत्या गोष्टी त्या श् त्यांनी ग्रहण केल्या अशी जी पुस्तकं आहेत ती आपल्याला प्रेरणा देतात अशी पुस्तकं आपल्याला खूप ज्ञान देतात ट्रेन टू पाकिस्तान नावाचं पुस्तक मी आत्ता सध्या वाचलं थरारक पुस्तक आहे त्यातून आपल्याला पार्टिशनच्या वेळची जी व्यथा होती जो काळ होता माणसांवर झालेले अत्याचार स्त्रियांना झालेले त्रास मुलांवर के मुलांना जे ज्या पद्धतीने हृदय नसल्यासारखं मारणं आणि जातीभेद करणं जी ब्रिटिशांची फार मोठी पॉलिसी होती तर मला असं वाटतं की ह्या पुस्तकातून आपल्याला ह्या छोट्या छोट्या वॅल्यूज शिकायला मिळतात आणि समृद्धी होते